गुड मॉर्निंग या बसा काय नाव तुमचं अच्छा आणि शिक्षण अच्छा याच्या आधी कुठे जॉब केलेला आहे अच्छा कुठे केलेला आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही बी एस्सी कधी झालं तुमचं अच्छा आणि आणखी काही वर्क एक्स्पिरिअन्स याच्या व्यतिरिक्त बरं आणि तुमची तुम्ही तुम्हाला माहिती कुठून मिळाली या जॉबबद्दल

अच्छा आणि तुम्ही कम्प्युटर क्षेत्राबद्दल काय माहिती आहे तुम्हाला काय वाटते कम्प्युटर म्हणजे काय सपोज आता एक्सेलमध्ये काम करायचं असेल तर कसं कराल तुम्ही एक्सेलमध्ये अच्छा आणि तुमची सॅलरीचं एक्स्पेक्टेशन किती आहे अच्छा आणि मी तुम्हा आउटडोअरमध्ये म्हणजे अमरावतीच्या बाहेर कुठं जॉब करू शकाल का ठीक आहे ठीक आम्ही करतो तुम्हाला कॉल ठीक आहे